पूर्वीच्या काळी माध्यमांमध्ये विशेषतः वृत्तपत्रांमध्ये शेवटचं पान हे क्रीडा या विषयाशी संबंधित असायचं त्यामधे राज्यभरात चालणाऱ्या किंवा देशात चालणाऱ्या किंवा आंतरराष्ट्रीय क्रीडाविषयक घडामोडींचं सविस्तर वर्णन त्यामध्ये केलेलं असायचं अगदी मराठीतील सर्व वृत्तपत्रे देखील हा नियम साधारणपणे पाळत होती की शेवटच्या पानावर क्रीडाविषयक घडामोडी आणि त्यात आत मधल्या कुठल्या तरी एका पानावर विशेष म्हणजे चित्रपट नाट्य आणि कलेशी संबंधी वृत्त त्यामध्ये असायची काळ हळूहळू पुढे जात च जायला लागल्यानंतर लोकांचा क्रीडा क्षेत्रामध्ये असलेला रस किंवा रुची वाढली आणि राज्यामधली अगदी ग्रामीण भागातली मुलं देखील वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळू लागली आणि मग त्यांच्या बातम्या देखील वृत्तपत्रांमध्ये किंवा दृश्य दृकश्राव्य माध्यमांमध्ये याव्यात अशी अपेक्षा सर्वत्र व्यक्त होऊ लागली त्याची नोंद घेऊन राज्यातल्या वृत्त विषयक प्रिंट माध्यमांनी आणि दृकश्राव्य माध्यमांनी घ्यायला सुरुवात केली दृकश्राव्य माध्यमांवर ठराविक वेळेचे कार्यक्रम क्रीडा विषयाशी होऊ लागले त्या ठिकाणी जाऊन दृकश्राव्य माध्यमं जिथे त्या स्पर्धा चालू असतील सराव चालू असेल क्रीडापटूंशी जाऊन बोलणे त्यांच्या अवतीभवतीची परिस्थिती त्यांच्या मार्गदर्शकांशी बोलणे अशा प्रकारचे वृत्त माध्यमांमध्ये येऊ लागली लोक अतिशय त्याविषयी रुची दाखवायला लागले आणि मग त्यातून ह्या क्रीडापटूंच्या समस्या देखील आपल्यासमोर येऊ लागल्या उदाहरणार्थ अगदी छोट्या छोट्या गावांमधल्या शाळेतली मुलं उत्तम प्रकारे खेळू शकतात हे तिथे जाऊन जेव्हा दृकश्राव्य माध्यमांनी दाखवायला सुरुवात केलं त्या वृत्तामध्ये शेवटचं एखादं वाक्य परंतु इतक्या चांगल्या खेळणाऱ्या मुलांना मोठे क्रीडांगण उपलब्ध नाही ह्या वाक्यातून त्या क्षेत्रातल्या समस्या देखील ते जगासमोर आणायला लागले आणि मग यामधून त्या विद्यार्थ्यांना त्या शाळेला त्या क्षेत्राशी संबंधित काही साधनं वेगवेगळ्या लोकांनी उपलब्ध करून देणं हेही सुरू झालं काही वेळेला ह्या क्रीडा क्षेत्रामध्ये चालणाऱ्या आपापसातील ताणतणावांचे विषय देखील वृत्तपत्रांमध्ये आणि दृकश्राव्य माध्यमांमध्ये आलेले आपण सगळ्यांनी बघितले आणि अशा प्रकारच्या घटनांमुळे मुक्तपणानं मुलांना मुलींना ह्या क्षेत्रामध्ये पाठवायला पालक उत्सुक होऊ लागले पालक तयार होऊ लागले त्यामुळे राज्यातली माध्यमं क्रीडा क्षेत्र समृद्ध होण्यामध्ये खूप मोठा रोल बजावतात किंवा त्यांची मोठी भूमिका आहे कारण चांगल्या गोष्टी ते समाजापुढे आणतात चांगले खेळाडू ते समाजापुढे आणतात आणि त्या पाठीमागे असलेले त्यांचे श्रम त्यांची मेहनत त्यांचे मार्गदर्शक यांची मेहनत हे देखील ते समाजासमोर आणतात त्याचबरोबर काही वेळेला त्यांच्यावर क्रीडापटूंवर होत असलेला अन्याय ते या माध्यमातून समाजासमोर आणतात त्याची योग्य ठिकाणी दखल घेतली जाते आहे की नाही ती दखल घेतली जावी यासाठी प्रयत्न करतात आणि मग मनोरंजन क्षेत्रात चालणाऱ्या अन्याय अन्याय्य घटना देखील यानिमित्तानं त्यांनी जगासमोर आणलेल्या आहेत राज्यातील माध्यमं या बाबतीत अत्यंत सक्षम आहेत असं मला वाटतं ते ह्या बाबतीत कोणाचाही दबााव न घेता मनोरंजन क्षेत्रातील काही गैरप्रकार असतील लेखकांना मानधन देणे कलावंतांना मानधन देणे स्त्री कलाकारांवर होणारे अन्याय अत्याचार या विषयीच्या समस्या आपापल्या बातम्यांमधून उत्तम प्रकारे आणत आहे क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्र आता माध्यमांच्या दृष्टीनं महत्त्वाचं क्षेत्र झालं आहे आणि ते या क्षेत्रात चांगल्या चाल चालत असलेल्या चांगल्या गोष्टींबरोबर वाईट गोष्टी समाजासमोर अधिक ठाशीवपणे आणताना आपण बघतो